हॅलो नमस्कार सर मी नागपूरहून अक्षय बोलतय झिंगाबा टेकडी परिसरातील आमचं घर आहे नुकतंच घराचं नूतनीकरण झालंय म्हणजे एकदम जुन्या फर्निचर दरवाजे खिडक्या बांधकामाच्या वेळेस जो कचरा तयार झाला विटा सिमेंट प्लास्टिक लाकूड असं खूप सगळं एकत्र साचून पडलं म्हणजे असं रोजच्या घरगुती कचऱ्यासारखं नाही एकदम मोठ्या प्रमाणात आहे म्हणून तुमच्याकडे फोन केला आहे कचऱ्या व्यवस्थापनाची गाडी पाठवता काय हे विचारायला माझ्या अंदाजाने मोठा ट्रक लागेल आणि दोन माणसं तरी असावी कचरा काढायचा आम्हाला सोमवारी सकाळी दहानंतर वेळ चालेल